आमच्याकडे पुरेशा लसी उपलब्ध होत्या त्या लसी देण्यासाठी योग्य ते डॉक्टर्स आणि नर्सेस अव्हेलेबल होते आणि त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही कमतरता नव्हत्या आणि पुरेसं लसीकरण आमच्याकडे होतं केंद्रही लसीकरणाची पुरेशी होती